हॅलो तुम्ही पूजिता रेस्टॉरंटतून बोलत आहे सर मी प्रतिक ढोके बोलत आहे अॅक्च्युअली माझ्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मला पन्नास किलो काजूकतलीचं ऑर्डर द्यायचं होतं तुमच्या इकडे भेटेल का आणि मला हे विचारायचं होतं जर मी पन्नास किलो घेत आहो तर त्याच्यावर मला डिस्काउंट भेटेल का कारण की मी बाकी जागी एन्क्वायरी केली तिथे मला वीस पर्सेंट डिस्काउंट देत आहेत ते तुमच्या इथे किती भेटेल डिस्काउंट आणि स्वीट्सची क्वालिटी कशी आहे आपल्या इकडे पहा मला जास्त गोड नाही पाहिजे आणि जास्त हा बी नाही पाहिजे म्हणजे मला मिडीयम पाहिजे काहून की बहोत सारे शुगर पेशंट असतात त्यामुळे मला थोडा कंट्रोलमध्ये पाहिजे स्वीट आणि तुम्ही सांगून द्या कसा डिस्काउंट देणार तुम्ही मला ओव्हरऑल मला फोर्टी पर्सेंट डिस्काउंट पाहिजे